देशात उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सेवांबद्दल माझे मत निश्चितच चांगले आहे मला सगळ्या प्रकारच्या सेवा आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या आहेत आधीच्या काळातील सेवांपेक्षा आत्ताच्या काळामध्ये या सेवा खूप सुलभ आणि परवडण्यासारख्या आहेत सर्व प्रकारचे उपचार सर्व प्रकारच्या रुग्णांना पाहिजे त्यावेळीस पाहिजे त्या ठिकाणी उपलब्ध होतात आणि त्याचा खर्च देखील खूप कमी आहे किंवा अगदी निःशुल्कदेखील म्हणता येईल त्यामुळे वैद्यकीय सेवांबद्दलचे असलेले माझे मत खूपच चांगले आहे कोविड महासाथीत मला खूप चांगला अनुभव आलेला आहे माझ्या भागामध्ये खूप चांगल्या प्रकारची आरोग्यसेवा होती सर्वांना वेळीतच इंजेक्शन उपलब्ध झालेलं होतं आणि जे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह झालेले होते त्यांच्यासाठी देखील खूप चांगल्या सुविधा माझ्या भागामध्ये निर्माण केलेल्या होत्या त्यांच्यासाठी वेगवेगळे कोविड सेंटर्स निर्माण केले गेलेले होते तिथे सगळ्या प्रकारची सुविधा रुग्णांना प्राप्त होत होती त्यामुळे माझे देशामध्ये असलेल्या उपलब्ध वैद्यकीय सेवांबद्दलचं मत चांगलं आहे या सेवांमुळे सर्व प्रकारच्या सर्व स्तरावरील लोकांना निश्चितच मदत होते आहे आणि होणार आहे याची खात्री मला आहे